रिअल मी सिक्स प्रोचे काही मी निगेटिव पार्ट्स बघितले त्याचे ज्या डिस्प्ले आहे तो खूप कमी इंचीचा आहे टू पॉईंट फोर इंचेसच आहे आणि त्याचे जे फीचर्स आहे ते खूप चांगले नाही आहे त्याचा जो बॅटरी बॅकअप आहे ते पण इव्हन चांगला नाही आहे आणि त्याचे जे अॅप्स आहे ते हातळायापण सुद्धा खूप कठीण आहे सोप्या पद्धतीने नाही आहे त्याची जी सेटिंगपण सुद्धा ती लिहिली आहे त्य ते पण हाताळणं फार जास्त कठीण जातं इव्हन तो जातीत जास्त हँग पण मारतो आणि तो रॅम्ब आहे तो सिक्स जी बी फोर अस् फोर जी बी रॅमचाच आहे आणि त्याचा जो स्टोरेज डेटा आहे तो ट्वें वन ट्वेंटी एट जी बीचाच आहे आणि तो पण चांगला नाही आहे स्टोअर करून ठेवत नाही बऱ्याचदा तर परीक्षेचे काही डेटा आहे तो मला डिलिट करावं लागतं की कं मग कारण मोबाईल हँक मारू नये म्हणून आणि खूप जास्तीत जास्त मोबाईल हँग मारतो त्याचा जो बॅटरी बॅकअप आहे तो इव्हन चांगला नाही आपण जर चार्जिंग करून ठेवली तर ती चार्जिंग लगेच दोन ते तीन तासामध्ये उतरून जाते असं ते मी त्याचे बॅड निगेटिव पॉईंट्स बघितलेलं आहे